तंत्रज्ञानाचा मुलावर हानिकारक होतो आणि तसेच जर आपण लहानपणापासून जर पाच वर्षाच्या मुलापासून जर मोबाइल दिले तर त्यांच्या डोळ्यावर सुद्धा परिणाम पडते आणि त्यांना मोबाइलची सुद्धा सवय लागते तसेच जेवण करताना सुद्धा मोबाइल चं सुद्धा सवय लागते आणि तसं ते जेवण करू नाही शकत आणि जर मोबाइलचा मोबाइलचा जर कमी वापर असला तर तो व्यवस्थित राहते आणि जर खूप जास्त प्रमाणात जर यूज केला त्याचा अतिवापर जर झालाय तर तो म्हणजे थोडा भारीच जाते आणि तसंच आपण जर तसंच जर पाहिलं तर काही दिवसा पहिले पबजी निघाला होता आणि त्याच्यावर मुलं पैसेसुद्धा लावले आणि पैसे लावून जर ते पैसे गेले घरी न सांगता पैसे लावायचे आणि पैसे जर बुडले तर लोकं स ते मुलं मुली सूसाइडसुद्धा करायचे त्यामुळे हाच परिणाम व्हायचा आणि त्यामुळे आपण लहान बाळालासुद्धा मोबाइल दिला नाही पाहिजे पाच वर्षाच्या नंतर तर दिलाच नाही पाहिजे आणि जेवढा मोबाइलचा यूज जर कमी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल